मी ट्रेनने प्रवास शेगावला केला आहे मुंबईला केला आहे गोव्याला केलेला आहे म्हणजे जिथंजिथं र आपलं रत्नागिरीला गेलेली आहे पहिलेचे जेव्हा जे ट्रेन होत्या त त्याच्यात म्हणजे या गोष्टीचा बदल नव्हता म्हणजे त्याचे डबे एकदम असे मळकटले राहत होते बन्स बसण्याच्या सिटा एकदम व्यवस्थित नसायला पाय नसत नसत होत्या त्याच्यानंतर फ्यान एक दोन चालू राहत होते तर एक बंद राहत होता पण आता जसंजसं युग बदलत आलं आहे तसंतसं त्या युगात ते गाडीची म्हणजे रेल्वेचे जे प्रमाण आहे चांगल्या रितीने वाढत आहे आणि पॉश काम चालू आहे पहिले क अ गाडी आपलं रेल्वेचे कलर वेगळे होते आणि आता त्याचे कलर वेगळे झाले पण पॉश वाटते म्हणजे कलर जसं बसताना आपल्याला कुठं प्रवास करताना छान वाटते काहून का असं वाटते बा दोन दोन रात्री जर रेल्वेत रहान आप राहू शकतो पण माणसाला असं बोर नाही वाटत का बा आपण बसने प्रवास केल्यापेक्षा रेल्वेनं रेल्वेनं प्रवास केलेला अतिउत्तम राहणार आहे काहून की जेव्हा आपण पहिले जेव्हा आम्ही रेल्वेत बसत होतो तेव्हा रेल्वेचे जे संडास बाथरूम जे राहत होते तेवढे घाण राहत होते की बा आमचं म्हणजे डबे तिथं जेवणाची इच्छा नय होत होती कारण जिथं डबेच असं खोलून बसायचं तर असं म्हणजे बाथरूमचं वास येणं संडासमध्ये जेव्हा कुणी पाणी नय टाकत होतं म्हणजे जसं आता जेवढं जसंजसं त्या हे करत आल्या सुधारणा करत आल्या तेवढंतेवढं पॉश काम झालं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन राहिल्या